आपल्याला माहितच आहे की भारत हा वेगवेगळ्या परंपरेनी तसेच अनेक जातीधर्मांनी नटलेला असा देश आहे प्रत्येक राज्यांमध्ये किंवा प्रत्येक प्रांतांमध्ये सण किंवा जे काही प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम असतात ती साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे बांगलादेशामध्ये पश्चिम बंगालमध्ये एक वेगवेगळी पद्धत आहे त्यानंतर तुमच्या केरळामध्ये एक वेगळी पद्धत आहे राजस्थानमध्ये एक वेगळी पद्धत आहे परंतु प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यं हे अतिशय समृद्ध आहे आणि संपन्नतेने व कलेने नटलेलं असं हे राज्य आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती ही मराठमोळी असून महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून गणेशपूजा त्याच्यानंतर गणपती फेस्टिवलमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम जेथे सर्व धर्मसमभावाने ना अतिशय चांगल्या प्रकारे वाव देण्यात येतो तसेच महाराष्ट्राची संस्कृती ही ग्रामीण असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण व सांस्कृतिक कार्यक्रमांनासुद्धा चांगल्याप्रकारे प्राधान्य मिळते व नवीन पिढीला या गोष्टीची कल्पना येऊन ती त्यांच्यामध्ये रुजवली जाते